आठ डिसेंबर दोन हजार सहा एंगेजमेंट झाली त्यामुळे ही तारीख लक्षात राहाते सव्वीस जानेवारी दोन हजार अकरा या दिवशी मी सामाजिक कार्य करते त्यामुळे माझा सन्मान झाला होता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचला माझ्या मिस्टरांचा बड्डे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला होता तीन मार्च दोन हजार पाच मी प्रेग्नंट राहिली होती एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला मी गोव्याला फिरायला गेली होती त्यामुळे ह्या पाच तारखा माझ्या आठवणीत राहणाऱ्या आहेत